भौतिक पुस्तके किंवा इलेक्ट्रॉनिक आवृत्ती म्हणा तसेच ऑडिओ बुक हे सर्व मी ऐक मला ऐकायला आवडते आणि वाचायलासुद्धा आवडते ऑडिओ बुकमध्ये आम्ही कोसला कादंबरी ही ऐकलेली आहे तसेच ययाति वि स खांडेकरांची हीसुद्धा कादंबरी मी पु संपूर्ण कादंबरी ऐकलेली आहे तसेच भौतिक पुस्तके म्हटलं की जे पण काय आपल्या सभोवताली चाललं चालू आहे हे मला ते कसं होते आणि काय होते हे जाणून घ्यायची खूप इत्त तीव्र इच्छा असते त्यामुळे मी मला भौतिक पुस्तके वाचायलासुद्धा खूप आवडतात तसेच इलेक्ट्रॉनिक आवृत्ती झालं आहे इलेक्ट्रॉनिक म्हटलं तर मला जास्त काही समजत नाही पण मी तरी ते माझं साय अगोदर विज्ञान असल्यामुळे मी ते बघते वाचते जे समजलं ते घेते नाही समजलं ते विचारते पण मला इ भौतिक आवृत्ती असो किंवा इलेक्ट्रॉनिक आवृत्ती असो दोन्हीसुद्धा आवडतात आणि मी ते वाचण्यास प्राधान्य देते कारण मला असं वाटते सर्व माणसानी सर्व वाचायला हवे तसेच ऑडिओ बुक म्हटले तर ते तर ऐकावंच लागते त तसे असं मी खूप सारे ऑडिओ ऐकलेले आहेत आणि ऐकून ते ऑडिओ ऐकतानी असं आपल्या डोक्यात एक कल्पना सुरू राहते आणि मग जेव्हा तेव्हा आपण ऑडिओ ऐकत असतो तेव्हाच ते असं पाठ म्हणजे त्यामदे काही निसर्गाचं वर्णन असो किंवा कोणावर अत्याचार होत असो इतरही काही ज्या त्यामध्ये घटना होतात ते आपल्याला एक काल्पनिक म्हणजे कल्पना त्या अशा डोक्यात सुरू राहतात आणि त्या सर्व जे चित्र आहे ते आपल्यासमोर येत राहतात आणि मला खूप ऑडिओ म्हटले ऑडिओ ऐका ऑडिओ ऐकायचं म्हटलं तर मला खूपच आवडते त्यात काही शंकाच नाही तसे भौतिक पुस्तकेसुद्धा कारण माझंवालं भौतिकशास्त्र होतंच भौतिकशास्त्र होतं त्यामुळे भौतिक पु भौतिक पुस्तकांची आवड निर्माण झाली आणि जे काही इथे सिद्धांत असतात ते त्यांनी कशाप्रकारे मांडलेले आहे आणि ते जाणून घ्यायची मला खूप तीव्र इच्छा असतात त्यामुळे भौतिक पुस्तके इलेक्ट्रॉनिक आवृत्ती तसेच ऑडिओ बुक हे मी ऐकते आणि ऐकलेच पाहिजे असं मला वाटते